मला पोरी पोलीस भरतीमध्ये जॉईन व्हायचं होतं म्हणून मी धावत होती आणि ट्रेनिंग पण घेत होती आणि जे त्यामध्ये गन फायरिंग वगैरे जे आहे ते पण मी करत होती आणि त्यासाठी मी खूप स्ट्रगल पण केला आणि पोलीस भरतीमध्ये जायसाठी हाईट ह वेट कमी सगळं बरोबर परफेक्ट लागतं आणि तुमचा गन फायरिंगचा जो हे आहे गोल तो पण परफेक्ट असायला हवा आणि तुम्ही जे पोलीस भरतीमध्ये होतात त्यांना खूप जास्त स्ट्रगल करावं लागतं ते खूप जास्त मेहनत करतात दिवस रात्र आपल्यासाठी एक करतात आणि बाकीच्यांना असं वाटते की ते होळीला दिवाळीला कधी म्हणजे घरी त्यांना सुट्टी खूप कमीत कमी मिळते आणि बाकीच्यांना असं वाटते की बा हे रिश्वतच घेतात पण काही काही जे इन्स्पेक्टर जे असतात ते इमानदार पण असतात आणि आपली ड्युटी खूप चांगल्याने ते निभावतात तरी पण असं वाटते काही लोकांना की नाही ते रिश्वतच घेतात पण मोस्ट ऑफ द सगळेच तसे नसतात आणि त्यांनी पण खूप जास्त मेहनत केली असते आणि ते स्वतःला प्रूफ करतात